भारतात सध्या भारी मोठं पर्यावरणाचं संकट आलं आहे आधी जसे झाडं दिसत होते न त्यासं तत वाह वातानी दिसत होते डोंगर हिरवे हिरवेगार दिसत ते सगळे आता फार कमी झालं आहे आमच्या गावाजवळ एक नदी होती लहानपणी तित तिच्या जवळ आम्ही खेळायला जात होतो तर ते ते भरून रहायची पण आता तिथे पाण्याचा नामोनिशान दिसत नाही आणि जंगलं जंगलं ती तर बघता बघता गायब होत चालली झाडेही तोडली जात आहे जनावरांना रहायचं ठिकाण राहिला नाही आहे शेतात पाणी लागतो पण विहिरी आटल्या बोरं लावलं तरी पाणी वर येत नाही मातीपण आधीसारखी राहिली नाही सुपिकता कमी झाली आहे हवामान हवामानातला बदल तर डोळ्यासमोरच दिसत आहे उन्हाळा इतका वाढला की एप्रिलपासूनच गर्मी गर्मी ला लागायला लागते पावसाळापण वेळेवर येत नाही कधी एकदम झोडपून टाकतो तर कधी पाव पाऊसच नाही येत पिकं नाश पावतात हिवाळापण आता फारसा थंडीचा राहत नाही सकाळी थोडे धुके वाटतात तेही कमी झाले हे सगळं बघून आता निसर्गावर निसर्ग निसर्गावर खूपच परिणाम झालं आहे हे आपल्याला हे दिसून पडत आहे पण आपणच त्याचं नुकसान करत चाललो आहोत हेपण एकदम बरोबर आहे झाड तोडतो आहे प्रदूषण वा वाढत आहे प्लास्टिक आपण फेकतो इकडे तिकडे आता आपल्याला सांभाळ संबा सावध व्हायची गरज आहे